नमस्कार सर आम्ही अर्ज केला होता ऑनलाईन पॅनकार्डसाठी तर त्याच्याबद्दल आम्हाला काही समजलं नाही की प्रोसेस कुठपर्यंत आली का तुमकं तर मग त्याच्याबद्दल आम्हाला काही सांगतात हो हो अभिनव तांबे नाव आहे माझं चेक करू शकता तुम्ही तीन दिवसांपूर्वी केला होता अर्ज हा संबंधित तरी आम्हाला थोडं आहे ना घाई होती म्हणजे तरी किती दिवसात होऊन जाईल आमचंवालं ते काम हो तेच तेच पण लवकरात लवकर होणं फार गरजेचं आहे सर माझ्यासाठी न फार म्हणजे पॅन कार्ड फार गरजेचं आहे मला म मला लागतंय ते डॉक्युमेंटसाठी आणि मी ऑनलाईन अर्ज करून पण काय त्याच्यावरती प्रक्रिया झाली न मग म्हटलं मग नेमकं काय करायचं ते चालेल तुम्ही न लवकरात लवकर बघायचे काय आहे ते त्याच्यावरती फॉर्मेलिटी काय प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर करा आणि हो चालेल मेलवरती का ठीक आहे मेल केला तरी चालेल टेक्स्ट मेसेज केला तरी काय हरकत नाही हो हो हो चालेल ठीक आहे आणि पावती क्रमांक पण आहे माझ्याकडे तुम्हाला जर हवं असेल तर मग जन्मतारीख पाहिजे आहे का अच्छा अच्छा चालेल ए जन्मतारीख घ्या ना एक नऊ एक नऊ हा दोन हजार तीन ओके ओके चालेल ठीक आहे ठीक आहे धन्यवाद सर धन्यवाद खूप खूप धन्यवाद धन्यवाद